नमस्कार हो हो बरोबर आहे बरोबर आहे बोला ना सर तुम्हाला काय पाहिजे काय अच्छा कुठं सर रुरलमध्ये का ग्रामीणमध्ये विलेजमध्ये सिटीमध्ये पाहिजे का ओके मग जालना सिटीमध्ये कोणत्या एरियाला पाहिजे तुम्हाला अंबड चौकीला पाय ओके ओके ओके ओके ओके ओके ओके ओके बरोबर बरोबर तर तुम्हाला रसिडनशियल प्लॉट पाहिजे कमर्शियल ओके ओके समजा तुम्हाला एक घर बांधायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्लॉट पाहिजे बरोबर चालतं आहे तर मग तुम्हाला एकदम स्टँडर्ड लोकेलिटीमध्ये पाहिजे एक मग जे ॲवरेज लोकेलिटीमध्ये पाहिजे स्टँडर्ड नॉर्मल ओके ओके समजा एक शार्टकटमध्ये म्हणजे विचारायला लागलो म्हणजे असं नाही विचारायला पाहिजे की तुमचा सर ब मिनिममली बजेट किती आहे समजा तुम्हाला किती स्क्वेअर फीट पॉट पॉट पाहिजे तुम्हाला ओके ओके ओके ओके ओके चाळीस पंचेचाळीस लाखापर्यंत समजा चाळीस सॉरी तीस पस्तीस चाळीस लाखापर्यंत आहे समजा बजेट ओके स तर चालते आहे मी तुम्हाला एक दोन तीन साईट दाखवू शकतो बघा एक संडेच्या दिवशी मी मॉर्निंग अकरा वाजता तर एक पहिली सईट आहे बघा डीमार्टच्या समोर एक नवीन पी आर कार्ड आहे त्याचं याला रेसिडेन्सीमधून तर तिथे चालू आहे बघा साडेतीन हजार प्लस तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयाचा रेट चालू आहे तिथे दोन प्लॉट आहे एक पूरबमुखी आहे आणि एक उत्तरमुखी दोन्ही प्लॉट पंधराशे स्क्वेअर फिटाचे आहेत तीस बाय पन्नास त्याची साईज आहे आणि ते एक झाला आणि आत प्लस पॉईंट म्हणजे असं आहे की समोर डीमार्ड वगैरे आहे तुम्हाला चांगलं आहे घेण्यासारखं यस सर ओके सर ओके स थँक्यू सर